लेखन चांगले व्हावे म्हणून काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने करायला हव्यात त्यातला काही महत्त्वांच्या मधलं एक म्हणजे निरीक्षण निरीक्षण कारण आपण आपल्या जवळपास जे घडत असतं आपल्या जवळपास जी व्यक्ती असतात किंवा आपल्या आयुष्यात जे जे घडत असतं त्यातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ज्या आपण आपल्या लेखनात उतरवू शकतो बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला बघून समजतात आणि आपण ते समजाऊ शकतो त्यानंतर वाचन वाचनाने शब्द साठा वाढतो शब्द आणि वाक्य कशी बांधावी हे कळतं वाचनाने नवीन आयडिया सुचतात वाचनाने आपण दुसरे लेखक काय कसं लिहितात याबद्दल समजू शकतो त्यानंतर लेखनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिहायला बसणं लेखन हे एक प्रॅक्टिसचा भाग आहे जेवढा आपण लिहिणार जेवढा आपण सवय करणार तेवढं आपण चांगलं लिहिणार त्यामुळे लिखाण रोज व्हायला हवं लिखाण कसंही असो रोज व्हायला हवं जे सुचेल जसं सुचेल जेव्हा सुचेल लिहायला हवं